सध्या महाराष्ट्रामध्ये औपचारिक पद्धतीने हुंडा दिला जात नाही लोक नवधूला लग्नामध्ये साड्या भेटवस्तू म्हणून देतात त्याच्यानंतर तिला जो रुखवत दिला जातो त्या रुखवतामध्ये तिला लागणारी स्वयंपाकाची भांडी दिली जातात काही कपडे तिला दिले जातात रुमाल नॅपकीन्स अशा प्रकारच्या भेटवस्तू दिल्या जातात तसेच लागणारे जे सुवासीक अत्तरं ज्याला आपण परफ्यूम किंवा सेंट्स म्हणतो त्या भेटवस्तू म्हणून दिल्या जातात परंतु हुंडा हा मात्र दिला जात नाही